महाराष्ट्रात लावणी नृत्य हे पारंपरिक नृत्य आहे आणि त्यावेळी पूर्वी इथं खेडेगावात तमाशे होत असत आणि तमाशात बैठकिणीची लावणी अगदी प्रसिद्ध नृत्यकला ही महाराष्ट्राची आहे अजूनही ती परदेशातही गेलेली आहे तशी महाराष्ट्रातील लावणी परंतु नंतरही जरा जरा वेगळा काळाच्या ओघानुसार थोडासा वेगळा बदल झालेला आहे त्यात बोलचित्रपटपूर्वी दाखवायचे ते आता ती जागा आता सिनेमागृहांनी घेतली आहे आणि सिनेमागृहात सुद्धा तो बदल झालेला आहे वीस पंचवीस दशकात वगे पूर्वी गेलो आपण तर त्यावेळेस सुद्धा सिनेमागृहात एक वेगवेगळे पारंपरिक धार्मिक कौटुंबिक असे चित्र चित्रपट दाखवले जायचे पण तेचं ते सुद्धा आता प्रमाण कमी झालं आहे त्यापूर्वी संगीत नाट्य असायचं संगीत नृत्यकला नृत्यकला असायची ती ती सुद्धा जागा जाऊन आता वेगवेगळ्या हीन पद्धतीने नृत्य साजरे केले जाते ज्या शिवाय गुजरात राज्यामध्ये जे गरबा आहे तो ही साजरा केला जातो पण त्याचं स्वरूप आता बदललेलं आहे भांगडा नृत्य आहे भांगडा नृत्याच्याबाबतीतही परंपरापासून चालत आलेलं नृत्य आणि आत्ताचा जरा बदल होतोच आहे